मी काही दिवसापूर्वी एक टी शर्ट विकत घेतली ज्याचा एक्सपिरियंस माझा खूप जास्त बेकार होता त्याच्यावरची जे प्रिंट आहे ती काही दिवसामध्येही ते निघून गेली जे मी मागील जे धुण्यात त्याचा कलरही निघाला निघत आहे त्याचा फॅब्रिक खूप जास्त त्रास देणारा आहे तर त्याचे हलके धागेही निघत आहेत त्याची फिटिंगही मला चांगल्याप्रकारे नाही चा नाही होत आहे त्याचा फॅब्रिक जो आहे तो अतिशय गरम गरम आहे जो आत्ताच्या मौसमासाठी घालणारा नाही आहे